मी नृत्य करणं कुणाकडून शिकली नाही आहे मी स्वत च करते मला डान्स करणं खूप आवडते आणि हे कोणाचकडून शिकलेली नाही आहे मी मुलींना वगैरे डान्स शिकवलेले आहेत म्हणून मी कोरियोग्राफी करून घेते आणि मलाही आवडतो नृत्य करणं आणि ते कोणाचकडून शिकलेली नाही आहे मी